यवतमाळ जिल्ह्यात अटीक आत्मा महिला आर्थिक विकास योजना इत्यादी संस्था संघटना चांगली काम करत आहेत असे की आपण बघतो महिला आर्थिक विकास योजना हे महिलांच्या हक्कांसाठी लढले जातात यामध्ये महिलांविषयी काही प्रॉब्लेम इत्यादी महिलांविषयी काही प्रॉब्लेम इत्यादी यामध्ये सॉल्व केले जाते आणि यवतमाळमध्ये वृद्धाश्रम बाळसंगोपनगृह फास्टरहोम्स आणि हॉस्टेलस बॉइज हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल इत्यादी आहेत बेघर कुटुंबांची संख्या वाढत असल्याचे वाढत वाढलेले आहेत बेघर कुटुंबांची संख्या वाढलेले आहेत